आमची संस्कृती म्हणजे आगरी कोळी समाज आमच्या समाजाची जास्तकरून ओळखली जाणारी गोष्ट म्हणजे शेती आणि मासेमारी हा एक काळ असा होता की आमची सगळी जमीन जी आत्ता आमच्या नावावर आहे ती याआधी खोतांच्या नावावर असायची खोत म्हणजे उच्चवर्णीय ज्यांना की आमच्या समाजापेक्षा जास्त वरचा दर्जा होता आणि ते लोकं आमची पिळवणूक करायचे म्हणजे शेतकऱ्यांची पिळवणूक करायचे आणि आमच्या आम्ही जो आम्ही जे धान्य पिकवायचो ते आमच्याकडून त्याचा मोबदला घ्यायचे मग आम्हाला कमी आणि त्यांना जास्त असं किती दिवस चालणार म्हणून रायगड जिल्ह्यातून एक आवाज उठला तो म्हणजे नारायण नागू पाटील यांचा शेतकरी कामगार पक्षाचे ते कार्यकर्ते आणि त्यांनी नारायण नागू पाटलांनी चरी येथे हा संप पुकारला कुळ कायद्याचा आमच्या जमिनी आम्हाला परत आमच्या जमिनी आम्हाला मिळाव्या जो कसेल त्याची जमीन जो राहील त्याचं घर हा कायदा नारायण नागू पाटलांनी आणला आणि तेव्हापासून खोतांचं राज्य कमी झालं आणि शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं राज्य सुरु झालं आजही अलिबाग तालुक्यामध्ये एकच नाव घुमतो तो म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा आणि त्यांचाच वारसा पुढे चालवत आहेत ते म्हणजे माननीय आमदार जयंतभाई पाटील हे आज शेतकरी कामगार पक्षाकडून अलिबाग तालुका पेण रायगड जिल्हा बरीच कामं शेतकरी कामगार पक्षाकडून होतात नारायण नागू पाटील यांची शिकवण घेऊन त्यांचे पुत्र प्रभाकर नागू पाट प्रभाकर नारायण पाटील यांनी त्यांच्या नावानं शाळा सुरु करायचं ठरवलं पण त्यांचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं आणि तेच स्वप्न पुढे जयंत ना ज जयंत प्रभाकर पाटील यांनी पूर्ण केलं म्हणजे नारायण नागू पाटील यांच्या पुत्राने यांच्या नातवाने ते ज ते त्यांचं स्वप्न होतं जे की प्रत्येक गरीब मुलाला प्रत्येक शेतकरी शेतकऱ्याच्या मुलाला चांगलं आणि उत्तम शिक्षण मिळावं चांगल्या शाळेत शिक्षण मिळावं आणि पुढे जाऊन त्याने चांगला रोजगार पण मिळावा यासाठी त्यांनी केलेला एक छोटंसं काम आणि खूप मोठं नाव हे नारायण नागू पाटील यांचं आहे